हो तसे तसे पुस्तक मी वाचले आहे आव्हान देणारं म्हणजे आव्हान देणारं पुस्तक असं म्हणता येणार नाही पण तितके किंवा ते तसे पुस्तक आहे वाचले आहे गीता भगवत गीता गीता कशी आहे ना भगवत गीता कशी आहे ना की एकदा वाचले की ती कळते समजते पण प्रत्येक वेळेला ती नव्याने उमजत जाते गीता भगवदगीता म्हणजे धर्माचं सार आहे जीवनाचं तत्वज्ञान आहे त्यामुळं एकदा वाचले की एकदा वाचली आणि झालं असं नाही प्रत्येक वेळेला आपण वाचलं की ते आपल्याला नव्याने उलगडत जाते नव्याने उलगडत जाते नव्याने कळत नव्याने कळत जाते त्यामुळं आणि यात प्रत्येक स सखोल यामध्ये सखोल गोष्टींवरती भाष्य केलेलं आहे आणिक सत्य आहे काय त्यामध्ये एक मार्गदर्शक पण आहे हे मार्गदर्शकानं म्हणजे श्रीकृष्णाने अर्जुनाला जे मार्गदर्शन केलेलं आहे प्रत्येक गोष्टीवरती भाष्य आहे असं म्हणतात की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला गीतेमध्ये सापडतं कुठेना कुठे तरी म्हणजे तुम्ही वाचलं आणि तुम्ही विचार केला तर तुम्हाला तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा गीतेमध्ये सापडतात आणि खरं आहे ते त्यामुळं गी इथे वाचलं ना गीता की आपणच आपलंच बौद्धिक स्तर कुठेतरी असं उंचीवर जातो उंचावतो

त्यामुळं एक हा ग्रंथ म्हणजे उत्तम मार्गदर्शक ग्रंथ आहे जीवनाचंच मार्गदर्शक असलेल्या ग्रंथ आहे खरं तर आणि आव्हान देणारं पुस्तक असं नाही पण ते त्याच्यापेक्षाही श श्रेष्ठ आहे पुस्तक ग्रंथ आहे खरंतर पण हो त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे अन तिथं ज्या वेळेला वाचाल त्या वेळेला याचा नवीन त्याच्यामध्ये असलेला एक नवीन अर्थ आपल्याला उमजतो आहेत आहेत ते श्लोक आहेत तोच अर्थ आहे पण आपली विचार पद्धतीनं आपण डेव्हलप होत जातो आप आपले आपण नवीन विचार आपण त्या नवीन विचारांमध्ये त्या विचारपद्धतीने डेवलप होत जातो